दुसऱ्या शहरात जेव्हा विद्यार्थी शिकण्या्साठी जातात तेव्हा जे श्रीमंतवर्गातील विद्यार्थी आहे ते प्रायवेट बसेसचा उपयोग करतात किंवा त्यांचे घरचे लोकं त्यांना सोडून देतात पण जे सामान्य वर्गातील लोकं आहे किंवा विद्यार्थी आहे ते सरकारी बसेसचा उपयोग करतात त्यांना पास उपलब्ध होते म्हणून त्यांना प्रवास करणे सोयीचं होते जर त्यांना नियमित बसेस अवलेबल असेल तर ते त्यांच्यासाठी ते सोयीचं असतं पण कधीकधी का होतं का खेडेगावातील जे विद्यार्थी असतो त्याला त्याला त्याच्या गावातील रस्ता इतका पक्का नसतो की जिथे तिथे बसचा बस येऊ शकेल म्हणून त्याला मेन स्टेशनला यायसाठी सायकलचा प्रवास करावा लागतो आनि तो मेन स्टेशनला सायकल न येतो आणि तिथून तो आपला दुसऱ्या शाळे दुसऱ्या शहरात जाण्यासाठी सरकारी बसचा उपयोग करतो प्रत्येक ठिकाणी दर्जेदार प्राथमिक शिक्षण मिळणं अवघड आहे कारण जे शिक्षक वर्ग आहे तो प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण देईलच की नाही हे माहीत नाही कारण आता प्रत्येक शिक्षक हा दर्जेदार पद्धतीचा राहिलेलाच नाही प्रत्येक शिक्षक हा एक तर तो त्याची जी गुणवत्ता आहे तो फक्त त्याच्या डिग्री किंवा सर्टिफिकेट नुसारच ठरव ठरवून देतो तो त्याला स्वतः त्याच्यात गुणवत्ता शिकवण्याची आहे का हे कळत नाही कारण दर्जेदार प्राथमिक शिक्षण मिळणं इतकं कठीण झालंय कारन प्रत्येक विद्यार्थी हा प्राथमिक शिक्षण तर करतो पण त्याला जेव्हा दहावीत किंवा जो ग पुढं शिकतो तर त्या त्याला चौथी किंवा पाचवीचं गणित किंवा जे ही वाचतांसुद्धा येत नाही म्हणून दर्जेदार प्राथमिक शिक्षण मिळतंच हे खूप खूप इची गोष्ट आहे की दर्जा प्राथमिक शिक्षण आपल्याला मिळतं हे कठीण आहे कारण विविध विद्यार्थ्यांचं असं अनुभवलेलं आहे की त्यांना जेंव्हा जसे जसे ते पुढं पुढं जातात तसे तसे त्यांना पुढील शिक्षण येतं पण मागचं जे असतं ते विसरून जातात म्हणून जेव्हा पाया मजबूत असतो तेव्हाच आपल्या मकान उभं राहू शकतं असं म्हनतात पण आता आपल्या इथे प्राथमिक शिक्षणच दर्जेदार नाही ते आपल्याला जाणवतं